मी एखादी रेसिपी करणार असेन तर पहिल्यांदा मी अतिशय लक्ष देऊन ती रेसिपी कशी करायची आहे हे नीटपणे बघून घेईन मग त्याच्यामध्ये जर काही थोडेसे बदल करायचे असतील कारण प्रत्येका घरामधल्या माणसांच्या चवीढवी आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या असतात त्यानुसार आपल्याला काही बदल करायचे असतील तर त्याचं पहिल्यांदा डोक्यामध्ये ते भान ठेवून आपल्याला ती रेसिपी करायला पाहिजे सपोज फॉर उदाहरणार्थ जर का मला एखादी कुठली रेसिपी करायची आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटोचा जास्त भाग आहे तर मग मला एखाद चमचाभर त्याच्यामध्ये साखर घालायला पाहिजे कारण आमच्या घरामध्ये खूप आंबट चवीच्या गोष्टी आवडत नाही त्यामुळे हे लक्षात घेऊन मग आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे आता परवा असं झालं की मी छोले करणार होते आणि मग मला एकदम आठवलं की मी छोले भिजत घातले आणि कुकरला मला जेव्हा लावायचे होते तर काही जणं काय करतात की दुसऱ्या दिवशी कुकरला लावताना छोले थोडेसे रगडून घेतात किंवा मिक्सरमधनं फिरवतात आणि मग ते आत घालतात छोले आणि मग शिजवतात म्हणजे त्याचा द रस जो असतो तो दाट होतो म्हणजे छोले वेगळे आणि पाणी वेगळं असं होत नाही ग्रेव्ही वेगळी असं तर मग माझी एक पंजाबी मैत्रीण होती मंजू म्हणून तर तिने एक फार छान सांगितलं होतं की नीता तू जेव्हा छोले दुसऱ्या दिवशी कुकरला शिजायला लावशील तर त्याच्यामध्ये एक दोनतीन टिप्स आहेत माझ्या त्या तू अवलंब तर मग तिनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये एक सपोज तुझे जर एक वाटीभर छोले असतील तर त्या छोल्यांमध्ये एक टेबलस्पून भरून मुगाची डाळ घाल शिजतानं कुकरमध्ये आणि एक चमचाभर छोल्याचा मसाला टाक आणि एक टी बॅग मी टाकते छोले शिजत असताना आपल्या घरामध्ये असतात त्या टी बॅगनी काय होतं ते छोल्यांना छानसा काळसर रंग येतो आणि एकदम छोले ऑथंटिकली बाहेर केल्यासारखे वाटायला लागतात तर ह्या मंजूच्या ज्या दोन टिप्स आहेत मुगाची डाळ घालणं आणि एक अर्धा चमचा छोल्याचा मसाला घालणं हे मी करायला सुरुवात केली आणि मग मी छोले शिजत असताना किंवा शिजायच्या वेळेला पण टी बॅग एक आपण आत गुंडाळून घालून टाकली तर छोल्याचा रंग चांगला येतो त्या टी बॅगमुळे ना एक थोडीशी एक वेगळी टिंज जी येते चवीची आणि ती खूप छान लागते आणि आपल्याला जो आहे आता कांदा परतून घेतला खूप छान कांदा परतायचा टोमॅटो जो आहे तो बारीक चिरून घ्यायच्याऐवजी छानपैकी बारीक चिरून मिक्सरमधनं तो फिरवायचा आणि मग तो परतायला टाकायचा म्हणजे मग त्याची सालं सालं येत नाही तोंडामध्ये आणि मग त्याच्याबरोबर एक अर्धा चमचा आपण छोल्याचा मसाला टाकला की मग छोल्याच्या मसाला जो ग्रेव्ही असते ती खूप छान होते आणि मग वर आपण हे कुकरमधनं शिजवलेले दाणे टाकायचे टी बॅग आठवणीनी बाहेर काढायची आणि शिजत असताना त्याच्यामध्ये संपवायच्या वेळेला कसुरी मेथी थोडीशी चुरडून टाकली नं तर एकदम पंजाबी फ्लेव्हर येऊन जातो त्याला त्यामुळे रेसिपी चुकणं हे काही चुकीचं नाही आहे तुम्ही किती लक्ष दिलं आहेत आणि तुम्ही किती कल्पकता वापरून तुमच्या घरातल्या लोकांना कसं पाहिजे हे बघितलं आहेत आणि गोष्टी वाया घालू न देणं हे तर आपल्या प्रत्येक बाईचं किंवा पुरुषाचं जो स्वयपाक करणार आहे त्याची ही बेसिक बेसिक गरज आहे असं मला वाटतं कारण आपण संसाधनं वाया घालू शकत नाही शेतकरी राजा एवढ्या कष्टानी तो सगळं क पिकवतो आपण पैसे देतो पण जर त्यानी पिकवलंच नाही तर आपण विकत काय घेणार आहोत त्यामुळे आपल्याला काहीही वाया न घालवू देता कल्पकतेनी बिघडलेल्या गोष्टींना सुधारणं आपण त्याला जुलाबातून गुलाब असंपण म्हणू शकतो